हरी ओम ट्रॅव्हल ना हरी ओम ट्रॅव्हलवाले पाटील साहेब बोलतात नं हां बोला बोला पाटील साहेब मी यासाठी तुम्हाला फोन केला की आम्ही मागच्या वेळेस शेगावला आपल्या कैलास ड्रायवरची गाडी घेऊन गेलो होतो तो एक चांगला मुलगा आहे आणि आता आम्हाला पुण्याला जायचं आहे त्याने त्याचे सोबत मागच्या वेळीस केलं होतं तो चांगला ड्रायव्हर चांगली त्यानं माहिती वगैरे दिलेली आहे आणि सोबत गरीब असल्यामुळे आणि चंचल असल्यामुळे तोच ड्रायव्हर ती गाडी आम्हाला द्या आणि सोबत त्याला पण सांगा की वा आपण एक लिट एक दिवस लेट जाऊ पर मला ज्यावेळेस मागची गाडी नेली होती नं तीच गाडी पाहिजेत आणि तो एक चांगला आणि इमानदार पोरगा असल्याच्याने आणि त्याला विशेष म्हणजे पूर्ण माहिती आहे माहिती असल्याच्याने तो कुठे अडखळत नाही किंवा आम्हाला कुठे विचारायचं काम नाही आणि मागच्या वेळेस त्या मुलाने एकदम चांगलं सहकार्य केल्यामुळे आणि एक गरीब होतकरू मुलगा आहे तो त्याच्या त्याची गाडी गाडीची कंडिशन पण चांगली असल्यामुळे आम्हाला तीच गाडी बुक करायची आहे आणि त्या तो आल्याच्यानंतर मग आम्हाला तीच एक गाडी बुक करायची आहे म्हणून सांगा आणि तीच गाडी ए जी आम्ही पहिल्या वेळेस नेली होती हं तीच गाडी ए आम्हाला पाठवून द्या म्हणून सांगा पुढच्या पंधरा दिवसानंतर आम्हाला जायचे आहे पुण्याला तर पुण्याचं जे काही येण्याजाण्याचं ट्रॅव्हलचं भाडं वगैरे जे आहे त्याच्या गाडीचं ते आम्ही त्यांना देऊ उलट तो चांगला मुलगा असल्याच्याने आणि गाडी व्यवस्थित चालवत असल्याच्याने विशेष म्हणजे आपल्याकडं डॉक्युमेंट्ससुद्धा असल्याच्यानं आम्हाला कुठे काही पोलिसांचा त्रास किंवा कुठलं काही किंवा टोल नाक्यावर काही तकलीफ असे कोणतेही आम्हाला अडचण येत नाही कन् तो एक त्याला सगळी माहिती असल्यामुळे नं कुठेही जायचं असेल तर तो शॉटकटमध्ये आणि ए आरामात घेऊन जातो कुठेही गडबड करत नाही आणि चांगली माहिती असल्यामुळे कॅब ड्रायवरला आमच्याकडे पाठवा आणि त्याचं जो कैलासचीच गाडी ए बुक करा असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि वाटल्यास जे काही असेल ते आपण त्यांना त्याचं पैसे पेमेंट जे लागेल ते अॅडव्हान्स सुद्धा मी त्याला देऊन टाकीन त्याच्याबद्दल काही काळजी करू नका आणि भत्तासुद्धा त्याला देईन पण आम्हाला काय करा त्याची जी गाडी आहे तीच गाडी द्या अशी तुम्ही विनंती करतो म्हणा किंवा एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला ठीक आहे मग त्या कैलासचीच गाडी आम्हाला मात्र द्या तुम्ही हां ओके ओके ओके ओके